माझी मराठी भाषा ही अत्यंत समृद्ध आहे तिच्यामध्ये स्त्रीलिंग पुल्लिंग नपुसकलिंग असे वेगवेगळे लिंगाचं प्रकार आहेत आपण तू तुम्ही मी आम्ही सर्वनामं आहेत आणि खूप छान ही भाषा आपण वापरू शकतो काही वेळेला ही भाषा दुधारी शस्त्रासारखी आहे त्याला दोन अर्थ निघू शकतात समोरचा माणूस कुठल्या अर्थाने तो घेतो हे का जर आपण लक्षात घेऊन वेळीच योग्य शब्दरचना केली तर मराठीसारखी सुंदर भाषा नाही प्राकृत पण भाषा आहे ह्याच्यामध्ये दर दर दहा मैलांनंतर भाषेचा लहेजा बदलतो आहे त्यांची बोलायची शब्दांची रचना ती बदलते आहे त्यामुळे जर समजून घेतली भाषा तर तिच्यासारखी सुंदर भाषा नाही लोक त्याच्यामध्ये अश्लीलता शोधतात दिसणाऱ्याची नजर का जर स्वच्छ असेल आणि घेणाऱ्याचे कान का जर शुद्ध असतील तर मराठीसारखी सुंदर भाषा नाही